हो मी काय केलेलं आहे जे खर्डे राहतात ना आपले जे पॅकिंग वगैरे करत असतो ते खर्डे मी जमा करून ठेवत असते आणि दिवाळीच्या वेळेस त्याला छान असा फुलाचा आकार तयार करून त्याला कट करून मग त्याला असं पेंट वगैरे मारत असते आणि दिवे ठेवण्यासाठी स्टॅण बनवत असते त्याला काहीतरी टिकल्या वगैरे लावत असते परत थोडंसं ते चमकीमधून जे येतात स्टार वगैरे ते लावत असते ना ते एवढे सुंदर दिसतात आणि ते मग आपल्याला दिवे ठेवण्यासाठी ते स्टँड तयार करत असतो तसंच जे आयस्क्रीमचे चम्मच असतात जे आयस्क्रीम यांच्यासोबत जे चम्मच मिळतात त्यांना पण साठवून ठेवत असते त्याचेसुद्धा मी छान फ्लॉवरप्लॉट बनवत असते दिवाळीसाठी कंदील बनवत असते जो आपण लाहीट बाहेर लावत असतो आकाशकंदील तो पण बनवलेला आहे मी खर्ड्यापासून पण बनवत असते धागा जो असतो आपला धाग्यापासून पण बनवलेल्या आहे मी बलूनच्या आतमध्ये बलूनच्या आकारचं तयार करून त्याच्यामध्ये पाणी भरून अशा खूप साऱ्या वस्तू मी बनवलेल्या आहे निच्या दिवाळीमध्ये तर एवढ्या रोचक वाटतात असं वाटतं की ते विकत आणलेल्या आहे काहीतरी एकदम वेगळंच त्याचं लूक दिसून असतो ते छान त्याला फ्लॉवरनी वगैरे असे कागदाचे फ्लॉवर तयार करायचे त्याला कलर मारायचा त्यावर थोडी शायनिंग वगैरे टाक शायनिंग अशी चमकी टाकायची अन् त्यापासून त्या एवढं अट्रॅक्टिव वाटतात आणि एवढ्या सुंदर दिसतात त्या दिवाळीच्या वेळेस जेव्हा आपण दिवे लावत असतो त्याचं फ्लॉवर अहं ठेवत असतो ते अशा कुंड्या वगैरे ठेवत असताना खूप अप्रतिम एवढं सुंदर दिसत असते त्याचं आकर्षण एवढं लूक असं वेगळं वाटतात कोणी पण विचारतात हे तू विकत आणलेलं आहे का विकत आणून लावलेलं आहे का पण मग पण मी ते स्वतःच्या हाताने बनवलेले आहे आणि स्वतःच्या हाताने बनवून ते मी प्रत्येक दिवाळीला बनवत असते आणि माझं घर सजवत असते